आमच्या गावात लग्न जुळवतात अशा प्रकारे पहिला एक मध्यस्थी असतो जो दोन कुटुंबाची ओळख करून देतो तो मध्यस्थी कोणीही असू शकतो काका मामा आत्या मावशी कोणीही आ आणि सर्वप्रथम दोन कुटुंबांची ओळख झाली की पहिला हस्त जे भड भटजींकडे जाऊन पत्रिका बघितली जाते मुलामुलीची पत्रिका बघितलेच्या बघितल्यानंतर पत्रिका जुळल्या नंतर त्याच्यानंतर कार्यक्रम असतो तो म्हणजे भटजी मध्यस्थी आणि दोन कुटुंबांमधली माणसं ह्यांचा एक समोरासमोर बसून होणारा एक कार्यक्रम पहिला बघण्याचा कार्यक्रम जो असतो मुलीच्या घरी त्याला आम्ही कांदा पोह्यांचा कार्यक्रम असेही म्हणतो मग मुलीच्या मुलाकडचे मुलीच्या घरी जातात मुलीचं घर मुलीला बघतात आणि त्यांची जर पसंती असेल दोन्ही साईडहून तर मग मुलीच्या घरचेही मुलाच्या घरी जातात ते ही त्याचं घर म्हणजे कुटुंब सगळ्यांना भेटतात आणि त्यानंतर आमच्या इथे होतो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुपारी फोडण्याचा कार्यक्रम हा अशासाठी असतो जे जेणेकरून त्या कार्यक्रमामध्ये सु साखरपुडा कधी होईल किंवा हळद लग्न ह्या गोष्टी कधी करायच्या कोणत्या वारी करायच्या हे सर्व ह्या कार्यक्रमात ठरवलं जातं प पैसेचं जे काही जे काही असतं व्यवहार की कसे करायचे आहेत क कोणत्या प्रकारे करायचे आहेत ते सर्व ह्या कार्यक्रमात ठरवलं जातं अशा प्रकारे आमच्या गावात लग्नं ठरवली जातात